नमस्कार भारताच्या वेगवेगळ्या भागातील सांस्कृतिक ज्या भाषा आहेत त्या भाषा त्या भागामध्ये बोलल्या जातात जसे की मराठी भाषा ही मराठीच आहे पण मराठी भाषेचा उद्देश असा की मराठी भाषा ही एकमेव भाषा आहे की जी वळल तशी वळती म्हणजे आपण जे जशे गाडी वळवतो ना तशी ती मराठी भाषा वळत असते एक शब्द असा पण असतो तो शब्द डबल होतो त्याच्यामुळे मराठी भाषेचा खूप मोठा इतिहास आहे मराठी भाषा ही महाराष्ट्रात खूप चांगल्या पद्धतीने बोलली जाते जसे कोकणात जाईल तसे मराठीच भाषा असते पण ती कोकणाच्या पद्धतीने बोलली जाते मराठवाड्यात जाचाल तर मराठीच भाषा असते पण त्यांच्या ट्रेंडमध्ये ती बोलली जाते नगरमध्ये जाचाल तर नगरमध्ये मराठीच भाषा असते पन त्यांच्या हेच्यामध्ये बोलली जाते अशे खूप वेगवेगळ्या पद्धतींन मराठी भाषा बोलली जाते जी महाराष्ट्राची संस्कृती आहे व संस्कृतिक भाषा आहे ती मराठीच आहे मराठी भाषा ही एकमेव भाषा आहे जी खूप सोपे पण आहे अन् खूप अवघड पण आहे त्यामुळे मराठी भाषा वाटते तेवढी सोपी नव्हे मराठी भाषेचा खूप मोठा इतिहास आहे मराठी भाषा वेगवेगळी भूमिका बजावत असते जसं की तुम्ही जे भाषा बोलत असता त्याच्यात खूप काही शब्द वेगवेगळे येतात पण ते मराठीच असतात भारतामध्ये वेगवेगळ्या भागात सांस्कृतिक आदानाप्रदानात आणि संवादात मराठी भाषा ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्याची ती भूमिका बजावत असते याच्यामुळे मराठी भाषा ही खूप चांगली भाषा आहे एवढे बोलतो आणि थांबतो धन्यवाद